शेतीसंबंधी भावी संबं भावी पिढीसाठी माझ्या फार काही सुचवण्या आहेत आजकाल शेती निसर्गाच्या भरवशावर आहे निसर्ग शेतकर्यांना फारसा साथ देत नाही त्यामुळे त्यातूनच जर असं शेतकरी सावरतात जरासं पीक चांगलं आलं तर त्यांच्या शेताला हमीभाव मिळत नाही त्यामुळे शेतीसंबंधी भावी पिढींनी फार काही प्रयत्न करावे लागेल तेव्हाच त्यांना धंद्यामधे योग्य यश मिळेल